बोलताना तर आपण भरपूर काही म्हणींचा वाक्प्रचारांचा उपयोग करतो जसं नेहमीच्या ह्याच्यात म्हटलं तर गेली म्हैस पाण्यात गाढवासमोर वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता अशा काही बऱ्याचशा म्हणी आहे ज्याचा भरपूर आपण नेहमी नेहमी वा वापर करतो रोजच्या जीवनशैलीमध्ये बोलते वेळेस